मला जर संधी मिळाली जर एखाद्या पुस्तकाच्या जगात जगण्याची तर मी धग उद्धव शेळके लिखित कादंबरी आहे धग नावाची त्या पुस्तकाच्या दुनियेत जगायला आवडेल त्यांनी ग्रामीण भागातलं जसं की ग्रामीण आणि विदर्भातील भागातली परिस्थिती त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जी गरिबी असते एखाद्या स्त्रीला जे हालअपेष्टा सहन कराव्या लागते तसेच तिच्या मुलाला पैशांअभावी शिक्षण घेता येत नाही कमी पैशांमध्ये संसार ती बाई कशा पद्धतीने करते आणि ई त् ग्रामीण भागातले जी तिच्या भावाबद्दलची तिच्यामध्ये आत्मीयता असते ती तिने जे सांगितलेलं आहे की आपल्याला कुठलंही काम कर कुठल्याही पद्धतीचं काम करण्याची लाज वाटू नाही फक्त दोन गोष्टी सोडून त्या म्हणजे एक वेश्याव्यवसाय आणि दुसरं म्हणजे चोरी या दोन गोष्टींची ई आपल्या दोन गोष्टी करताना आपल्याला लाज वाटली पाहिजे बाकी कुठलेही काम करताना कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं हे त्या कादंबरीमधल्या कादंबरीमध्ये रेखाटलेला उद्धव शेळकेंनी खूप छान पद्धतीने रेखाटलं आहे म्हणून मला त्या कादंबरी ई ती कादंबरी मला जगण्यासाठी प्रेरित करत आहे हे आणि य त्या कादंबरीची मध्ये जे स्त्री त्या कादंबरीमध्ये जे स्त्रीविषयक लेखन केलेलं आहे ते खूप कष्टदायक आहे स्त्री यांमध्ये जे हालअपेष्टा लग्नानंतरही स्त्रियांमध्ये नवरा दारुडा वगैरे असल्यावरही त्यांना जे संसारासाठी ई आपल्या हालअपेष्टा सहन करून आपला संसार सुरळीतपणे खूप छान पद्धतीने त्या जगतात यासाठी मला त्या ब् कादंबरीमध्ये जगणं खूप आवडेल